हॅलो हां कोण हो हो बोलतो आहे बोला हां हां तुम्ही किती दिवसाचं ते छोटंसं डॉगचं पिल्लू आणलेलं आहे ते समजते ठीक आहे त्याची ब्रीड कोणती आहे ठीक आहे म्हणजे कॅस्ट वगैरे ब्रीड जाऊद्या ठीक आहे किती दिवसाचं आणलेलं तुम्ही म्हणे ठीक आहे त्याच त्याचा मला एक फोटो तुम्ही पाठवू शकता का हो ठीक आहे आणि त्यांना आता तुम्ही त्यांना खाण्यासाठी काय देत आहात हं हो त्याच्या ब्रीडनुसार त्याला पण दिले असं मी फोटो बघून सांगते तुम्हाला तसं त्या त्याच्या डाएट प्लॅन तुम्हाला शेअर करते त्यानंतर तुम्ही त्याला व्हॅक्सिनेशन वगैरे केलंत का आणल्यानंतर हो ठीक आहे तर मग त्याचा दर महिन्याच्या महिन्याला वॅक्सिनेशन करत जा आणि त्यानुसार त्याच्या डाईट प्लॅनसुद्धा चेक करत जा नाही तसं नाही डेली आता थंडीचे दिवस आहे डेली नाही तुम्ही डेली अवॉइड करा चार पाच दिवस मिळून जरी त्याला तुम्ही केलं तरी चालेल आणि त्याच्यासाठी काही आम्ही सोप वगैरे बी ते प्रिस्क्रि्शन आहे मी ते पण तुम्हाला व्हॉट्सअप करते ते तुम्ही तेथील लोकल डॉक्टर्सकडून कुठून तरी घेऊन या जिथे लोकल मेडिकल असेल तिथे मि तुम्हाला मिळू शकतं तिथे कुठे ॲनिमल डॉक्टर्स असेल तर त्यांना दाखवून घ्या तुम्ही जर जास्त प्रमाणात जखम असेल तर तिथे दाखवून घ्या मग ते त्याच्यावरती प्रिस्क्रिप्शन देऊन त्यावर असेल ते सोल्युशन बघतील हां तुम्ही आत्ताच नवीन आणलेले आहे त्यात ते पंधराच दिवसाचं आहे म्हटल्यावर ते छोटं आहे त्यामुळं काही दिवस त्याला ॲडजेस्ट व्हायला लागतीलच थोड्या दिवसात तुम्ही त्या तुमच्यासोबत ते कम्फर्टेबल झाल्यावर मग नाही तुम्हाला ते त्रास देणार जास्त फक्त त्याची केअर करा थोडी जास्त म्हणजे मग त्याला पॅम्पर्ड केल्यावरती तो तुमच्याकडे जास्त रिस्पॉन्स देईल तुमच्यासोबत कम्फर्टेबल होईल हो ठीक आहे आणि मग त्याचा फोटो मला तुम्ही व्हॉट्सअप करा बाकीची मी तुम्हाला इन्फॉमेशन वॉट्सअप टाकते हो ठीक आहे चालेल मग हो ठीक आहे ठीक आहे ठेवू मग